माझे आवडते साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज त्यांच्या कविता मला फार आवडतात मी पुस्तकाचं पदक्ष प्रदर्शन लागले की अवश्य त्यांच्या पुस्तकांची खरेदी करते आणि वाचन करते त्यांच्या पुस्तकात आणखी अनुभवाच्या जोरावर खूप छान छान जीवनात जगत असताना छोट्या छोट्या घटना दिलेलेल्या आहेत अगदी मजेशीर आहेत